हॅलो हो मॅडम रामभाऊ बोलतो बोला

अ हा सरिता बोला ना अच्छा अच्छा हो मॅडम आपल्याकडे साड्यामध्ये सगळ्याच व्हरायट्या मिळून जाणार पैठणी नव्वारी आ मॅम आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्याच व्हरायटीज मिळून जाणार आपल्याकडे साड्यांमध्ये आ पैठणी आहे नव्वारी आहे आणि अशेच फारसे आहेत जरीची साडी आहे अं मॅम तुम्हाला पैठणी मिळून जाणार अं बाराशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये आणि जर तुम्हाला चांगली वाली पाहिजे असणार तर ते तुम्हाला दोन हजार ते पंचवीसशेच्या रेंजमध्ये मिडून जाणार हौ अं सिल्कमध्येही आहे मॅडम हो चालेल

अच्छा अं ड्रेस मटेरियल हो मिळून जाणार मॅडम मटेरियलमध्ये तुम्हाला कपडा वगैरे मिळून जाणार ओढणी वगैरे मिळून जाणार कॉटनमध्ये पण मिळून जाणार

हं ठीकए चालेल ठीकए चालेल अच्छा अच्छा मी तुम्हालाल ब्राऊचर पाठवतो ठीकए

अच्छा ठीकए चालेल अं नाय मी तुम्हाला ब्राऊचर पाठवतो तुम्ही तिथून अ बघून सांगा तुम्हाला कोणत्या हव्या आहेत तर मी तुमच्या घरी डिलिव्हरी करून देणार एक दिवसानी ठीकए चालेल हो हो